हॅलो हां गजानन डेअरी कोण बोलतं आहे हां बोला ना मॅडम

हो बरोबर बर बर बर तुम्हाला काय म्हणजे जास्ती जास्ती हवं आहे का बर बर बर मग मला असं वाटतं आहे तुम्ही आपला नॉर्मल एक कपभर देणार असाल ना दूध तर हां म्हणजे ऐंशी ते शंभर तर माझ्या मते तुम्ही पंचवीस लीटर दूध घ्यायला पाहिजे हां आणि काय वेळ आहे तुमची सांगू शकाल का साधारण आठ वासता आणि बर बर बर आणि तुम्हाला ॲक्च्युली मला म्हणजे बरं झालं तुम्हीच फोन केलात आम्ही तुम्हाला एक पुढच्या आठवड्यात काँटॅक्ट करणारच होतो सगळे आपले जे नेहमीचे कस्टमर आहेत त्यांना की य आम्ही यावर्षी नं म्हणजे तयार मसाला दूधसुद्धा अव्हेलेबल करून देत आहे हां हो हो म्हणजे तुम्हाला काही कष्टच नाही फक्त आमच्याकडनं गरम ह्याच्यात म्हणजे घेऊन थर्माससकटच फक्त नंतर आपले नेहमीचेच आहात ग्राहक तर तुम्ही नंतर ते परत करू शकता आणि त्याच्यासोबतच त्याच्यासोबतच हल्ली कसं आहे काहीतरी चटपटीत पण लागतं सगळ्यांना त्याच्याबरोबर तर हां हां मग तुम्ही शोधून शोधू नका तुमचा संपला इथे शोध आम्हीच तुम्हाला करून देऊ शकतो तेव्हा पण ते आमच्या इकडे चारपाच ऑप्शन आहेत वाटलं तर तुम्ही मला सगळं व्हॉट्सअप जर डीटेल केलं तुमची तारीख आणिन तुम्ही किती लोक आहात तर मग आणि मग मी आमचं पण जे मेनू ठरलेलं आहे नं ते हे करते तुम्हाला मग तुम्ही तुमचं फायन हां रेट ॲक्च्युली हे बघा काय होतं का कोजागिरी च्या दिवशी एकतर मुळात भाव वाढलेले असतात पण आता तुम्ही आपले नेहमीचे हो नाही म्हणूनच तेच सांगते आहे मी नाही नाही नेहमीचे गिऱ्हाईक आहात फक्त तुम्हाला म्हणजे आता काय आहे की एक पन्नास टक्के तरी तुम्हाला आगाऊ द्यावी लागेल रक्कम जे काही आता तुमचं समजा तुम्ही ते तिखटाचं पण काही ॲड केलं आणि मसाला दूध घेतलं आणि आ हे बघा जर तुम्ही नुसतं दूध घेणार असाल ना रेग्ग्युलर तर मात्र तुम्हाला त्या दिवशी इथे येऊन घ्यावं लागेल पण जर तुम्ही मसाला दूध आणि ह्याच्या म्हणजे तो आपला तो तिखट पदार्थ पण ऑर्डर केला तर आम्ही तुम्हाला हां मग तुम्हाला तुमच्या इथे डिलिव्हरी मिळेल फक्त पन्नास टक्के आगाऊ रक्कम द्यावी लागेल आणि मग उरलेली तुम्ही ज्या दिवशी डिलिव्हरी देऊ तेव्हा जो कोणी येईल डिलिव्हरी मॅन त्याच्याजवळ दिलं तरी चालेल तुम्ही हं

हो नाही नाही नाही हे बघा हे आपले आपले जे नेहमीचे नेहमीचे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी हे कधीच होणार नाही आमच्या डेअरीकडून तुम्ही जे असं सुटं दूध घेता ना बाहेर तिथे होतं हो नाही नाही मग काही प्रश्नच नाही ना म्यॅडम हो हो हो नाही नाही नाही आणि तुमच्याकडं जवाबदारी आहे वाटतं ह्या वेळेस कोजागिरीची म्हणून हो हो हो हं हो हं हां हो हो मी काय करते तुम्हाला सगळे व्हॉट्सअपवर डिटेल कर तुमचा नंबर रजिस्टर आहेच आमच्याकडे तो व्हॉट्सअपचाच नंबर आहे नं हां मग व्हॉट्सअपवर मी सगळे त्या त दुधाचा म्हणजे साध्या दुधाचा भाव मसाला दुधाचा भाव आणि ते तिखट पदार्थ जे दोनतीन ऑप्शन्स आहेत आमच्याकडे ते सगळंच डीटेल तुम्हाला व्हॉट्सअप करते ते तुम्ही मला तुम्ही म्हणजे फक्त जितक्या लवकर तुम्ही ऑर्डर कन्फर्म कराल तेवढं बरं आहे हां हां चालेल ना म्हणजे एक दोन दिवसांत तुम्ही मला करा म्हणजे कसं हो हो हो मी आत्ता करतेच तुम्हाला आमचं ते रेडीच आहे मेसेज मी तुम्हाला लगेच फॉरवर्ड करते आणि मग तुम्ही दोन दिवसांत मला कन्फर्मेशन द्या म्हणजे लवकर बुकिंग केलं की कसं आपल्या ज्या नेहमीचे ग्राहक आहेत त्यांना आपण नक्कीच चांगली सर्व्हिस देऊ नं हे बघा स सामोसे आहेत बटाटेवडा आहे भेळीचं ॲक्च्युली काय होतं नं ते अ ओली भेळ देता येत नाही अशी आणि जरा गरमच थोडं थंडीचे पण दिवस असतात ना तर काहीतरी गरम आमचे अजून दोनतीन ऑप्शन आहेत मी सगळं तुम्हाला मेसेज करते ना तुम्ही तेवढं बघा हो हो हो हो हो हो तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये मीटिंगमध्ये तुम्ही सांगा ते मी तुम्हाला लगेचच व व्हॉट्सअप करते हं आणि मग एक

हो हो नाही मी फक्त तेच म्हटलं नं जर नॉर्मल प्लेन दूध असेल ना तर मात्र तुम्हाला त्या दिवशी येऊन घ्यावं लागेल पण जर तुम्ही मसाला दुधाची ऑर्डर देत असाल तर आम्ही शंभर टक्के तुम्हाला डिलिव्हरी देऊ आणि क्वालिटीबद्दल काही काळजी करू नका आणि पं तुम्हाला ए पंचवीस लिटर तरी लागेल माझ्या मते आता तुम्ही पुन्हा एकदा तुमचे मेंबर फायनल करा किती आहेत हं मी पण तुम्हाला लगेच हे करते हं मेसेज करते चालेल ठीक आहे ओक्के थँक यू थँक यू हां